ग्रामपंचायतीमध्ये सहभागी म्हणजे ते मेंबर लोक सरपंच आणि तो हे असते बाबू ग्रामसेवक हे तर ग्रामपंचायतीचे कामं करतात गावातले कामं चांगले करतात ते तर कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे गावातील लाईट आहे नाल्या आहेत हे साफसफाई करण्यात हे सहभागी करतात अजून हे रोजगार हमींची कामं आहेत तेसुद्धा काढतात तर गावातले लोकायले म्हणजे रोजी मिळते आणि नं जसं पाणी आहे तर पाण्यात ते म्हणजे ते औषध टाकतात पाण्यामध्ये तो पण चांगला आहे आणि कोणते कामं आले तर ग्रामपंचायतीला तर ते ग्रामपंचायतीचे कामं लोकांपर्यंत पोहोचवतात तर हे म्हणजे सरपंचाची कामं असतात म्हणा अन ते सदस्य लोक तिथले हे पूर्ण काम करतात